माझ्या जवळच्या धार्मिक स्थळांपैकी मी श्री गणपती मंदिरात जातो मी तिथे अधूनमधून भेट देतो विशेषतः गणेश चतुर्थीच्या वेळी तिथे मला शांत बसून प्रार्थना करायला आणि आरती ऐकायला खूप आवडतं मनाला शांती मिळते